हॅलो मॅम कम्पुटर क्लीनर लॅबवर फोन लागला हां ते ते माझ्या खम्पुटरमध्ये थोडा फॉल्ट झालेला आहे ते त्याच्यामध्ये ते कम्पुटर थोडं अडकत अडकत चालत आहे हो सगळं तर बरोबर करत आहे आता काही काही महिन्या पहिले त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर पण टाकलं नाही तसं तर रोज साफ करत असतो मी ते कीबोर्ड बटणं कम्पुटर ए सी अन् तर मग तुम्ही किती वाजेपर्यंत येता शास्त्रीनगरमध्ये माझं ऑपिस आहे तिथं तुम्ही येऊन जा ना शास्त्रीय नगरवर ठीक आहे मी व्हॉट्सअपवर तुम्हाला मग माझा अॅड्रेसचा नंबर सेंड करतो तुम्ही मग माझ्या ऑपिसवर येऊन जा हां चालेल चालेल बरोबर हो हो अफकोर्सली कही काही वांदा नाही अफकोर्सली ठीक आहे फक्त मॅम लवकरात लवकर तेवढं करून घ्या ठीक आहे चालेल चालेल थॅंक्यू थॅंक्यू